खरंतर मी स्वयंपाक करायला माझ्या आईकडूनच शिकले म्हणजे मी जेव्हाही शाळेत किंवा कॉलेजला असतांना टिफिन घेऊन जायचे माझ्या फ्रेंडसर्कलमध्ये सगळ्यांनाच खूप आवडायचं अरे वा किती टेस्टी जेवण असतं तुझं तुझा टिफिन खूप छान असतो माझा सगळा टिफिन माझ्या फ्रेंड्सच खाऊन घ्यायचे मग मी घरी आल्यानंतर आईला म्हणायचे आई तू कसं बनवते एवढं छान जेवण आणि लहानपणापासूनच मी आईला बघत आले की स्वयंपाक करताना किचनमध्ये नेहमीच ती वेगवेगळे पदार्थ बनवून मला खाऊ घालायची माझ्या घरच्यांसाठी नेहमी काहीतरी वेगळं नवीन असं बनवायची मग तेव्हापासून आईने मलाही शिकवायला सुरू केलं मग सगळ्यात पहिले आईने मला शिकवलं पोळी कशी करायची पीठ कसं मळायचं मग त्याच्यानंतर आईने मला भाजी शिकवली भाजीची प्रत्येक स्टेप शिकवली पहिले काय करायचं कांदा कट केला करायचा मग टोमॅटो टाकायचा टोमॅटोमध्ये जर आपण कांदा प्लस टोमॅटोमध्ये आपण जर मीठ घातलं तर ते सॉफ्ट होतं ह्या सगळ्या गोष्टी मला आई मला शिकवत गेली आणि पहिल्यांदा जेव्हा मला तिने शिकवलं मला थोडंसं जिवावर आलं होतं कंटाळा आला होता पण मग हळूहळू मला इंटरेस्ट येत गेला स्वयंपाक करण्यात मग पहिले खूप चुकायचं स्वयंपाक करतांना बऱ्याच भाज्यांमध्ये मी मीठ जास्त घालून द्यायचे किंवा तिखट जास्त घालायचे पण मग हळूहळू एक टेस्ट यायला गेली माझ्या जेवणाला आणि मग सगळ्यांना मा मी बनवलेलं जेवण आवडत गेलं आनि मग तो एक माझा छंदच बनून गेला मग तेव्हापासून स्वयंपाक हा माझा छंद बनून गेला आणि आता मला फार आवडतं स्वयंपाक बनवायला